मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी मला माहीत आहेत आणि काही वाक्यप्रचार पण मला माहीत आहेत जे मी माझ्या रोजच्या संभाषणात वापरतो तर मला तुम्हाला काही म्हणी सांगायच्या आहेत तर त्यापैकी पहिली म्हण अगं अगं म्हशी मला कोठे नेशी दुसरी म्हण आपला हात जगन्नाथ तिसरी म्हण अति तेथे माती चौथी म्हण आयत्या बिळात नागोबा अशा ज्या काही मशा आहे काही म्हणी आहेत की ते आपण रोजच्या रोजच्या संभाषणात वापरतो तर त्यातली पहिली मी सांगितलेली अगं अगं म्हशी मला कोठे नेशी तर ती म्हण अशी आहे की स्वतःची चूक मान्य करण्याच्या ऐवजी त्यासाठी इतरांना आपण दोष देतो तर ही म्हण अशी मी रोजच्या माझ्या दैनिक जीवनात वापरतो केव्हा जेव्हा एखादे मग काही माझे मित्र स्वतःची चूकच मान्य करत नसतात तर ते इतरांना दोष देत बसतात तर त्यासाठी मी त्यांना खूप वेळा म्हणतो अगं अगं म्हशी मला कोठे नेशी तर दुसरी म्हण ही मी सांगितल्याप्रमाणे आपला हात जगन्नाथ ही होती तर बऱ्याच लोकांचं असं असतं की आपली प्रगती ही आपल्या कर्तुत्वावर अवलंबून असते हे त्यांना माहीत नसतं तर प्रत्येक वेळेस आपण ते त्यांना ही म्हण वापरून रुजवून सांगतो की खरंच आपली प्रगती हे आपल्याच हातांवरती निर्भय असते कालांतराप्रमाणे माझे काही प्राचीन काळापासून माझ्या फॅमिलीमध्ये आजीआजोबा माझे नातेवाईक हे मला सांगत असतात की स्वतःची प्रगती ही स्वतःवरतीच अवलंबून असते म्हणून तुम्ही जे करता तीच तुम्हाला भेटतं तर त्यावेळेस त्यांनी वापरलेली ही म्हण आहे आपला हात जगन्नाथ तर मी अजून एक मन सांगू इच्छितो ती म्हणते कोणती की अति तेथे माती अति तेथे माती तर हे तर आपण रोजच वापरतो प्रत्येक ठिकाणी शालेय जीवनात पण मी वापरली होती तर अति तिथे माती ही म्हण मी कधी वापरतो जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो तेव्हा आपण अति तिथे माती ही म्हण वापरतो कालांतराप्रमाने मला सांगायचं म्हटलं तर आपण रामायण महाभारतात ह्यामध्ये पण पाहिलं आहे की तिथे जे जे राक्षस जे काही देवदेवता गुरुजी गुरुवर्य हे होते त्यांच्यामध्ये खूप काही गर्व होता आणि ते कालांतराप्रमाने मला खूप सांगायचं झालं तर ते त्या वेळेस त्यांचा गर्व खूप जास्त दाखवत असल्यामुळे ते खूप अति असलेलेचे दाखवत होते तर त्या त्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक पुस्तकात वगैरे त्या ह्या मनीची माहिती भेटते की तिथे खूप माती झालेली आहे तर अति तिथे माती ही म्हण त्या ते यूज केलेली आहे तर मी तुम्हाला अजून एक म्हण सांगू इच्छितो तर ती म्हणजे आयत्या बिळात नागोबा तर त्या म्हणीचं असं सांगायचं झालं तर दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठवणे तर ही म्हण आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या कुटुंबातच पाहतो तर आपला सख्खा भाऊ हाच आयत्या घरात घरोबा असल्याचं आपण बघतो तर मला असं सांगायचं आहे की ह्या म्हणी आपण दैनंदिन जीवनात वापरल्याच पाहिजे त्यानुसार माणसं सुधारतात